हॅलो हां कोण बोलता हां बोला अच्छा हां ओके अच्छा तर तुम्हाला फिरायला म्हणजे कोणतं ठिकाण पाहिजे थंड हवेचे ठिकाण पाहिजे की असं नॉर्मल वगैरे ओके तर आमच्याकडे आता सध्या चिखलदरा पुन्हा शेगाव शिर्डी आणि अमरावती इथचे सुरू आहे तर तुम्ही कुठे जाणं ओके तर चिखलदऱ्याला तुम्हाला जायची म्हणजे असं आठ नऊ जण राहणार तिथे ओके कारण की ट्रॅव्हलिंगचा खर्च तुम्ही एक चिखलदऱ्याचं एकटीचं नाही देऊ शकत ना जर आठ नऊ जण रहाल तर तुम्हाला पैसे कमी लागणार

हो तुम्ही ॲक्च्युली प्रॉपर कुठच्या ओके म्हणजे वर्धा जिल्हा ठीक आहे तर बघा वर्धा जिल्ह्यातून जासाठी कमसे कम आपल्याला चिखलदराला लागणार आहे दहा ते बारा तास ओके तर तुम्हाला रात्री अकरा वाजता मी कारचा नंबर देते आणि जो ड्रायव्हर राहणार आहे त्याचा नंबर देते तुम्ही अकरा वाजता वर्धेवरून बसा पाच पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही चिखलदरा पोचून जाता तिथे नंतर चिखलदराला पोचल्यानंतर आम्ही तुम्हाला एक हॉटेल प्रेफर करू की तुम्ही ते फ्रेश वगैरे होऊन नाश्ता चहा पाणी वगैरे घेऊन फिरायसाठी जाल बा म्हणून तिथे खूप सर्व स्पॉट आहेत जसं की सनसेट

हो हो हो तोच सर्व ठिकाणं त्याला माहीत आहे चौदा पॉईंट आहे तिथे जसं सनसेट पॉईंट झाला सनराइज पॉईंट झाला असे पॉइंट आहे तो स्वतः घेऊन जाणार तिथे ठीक आहे ठीक आहे थँक्यू